दादा मला तुम्हाला ऑर्डर द्यायची होती व्हिडिओ शूटिंगची हो फोटो आणि व्हिडिओ शूटिंग हा आमची तारीख आहे पंधरा मे ची

तर हा तीन दिवस पाहिजे हळदीचा मेहंदी हळद आणि लग्नाची हो तेरा तारखेपासून पंधरा पंधरा सोळापर्यंत दोन्ही दोन्ही पण दुसऱ्या दिवशी पण म्हणजे ते चार पाचही दिवस आम्हाला तेच लागणार फोटो आणि शुटिंग पण तुमचा रेट सांगा ना आपल्याला हळदीच्या दिवशी तीन चार घंटे लागेल कारण की ते डी जे वगैरे डांस वगैरे राहतो ना हो कथा राहते आमची तर कथेच्या दिवशी हो एक दोन घंटेच राहते कथेचे रिसेक्शनचं

बरोबर सांगा ना आम्हाला कारण की दोन तीन इथे पाहिले तर रेट त्यांनी कमी सांगितले तुमचे जास्त होत आहे दादा ठीक आहे मग